न्याय मिळवण्यासाठी काही प्रमुख पावले उचलली जातात जसे की तक्रार नोंदवणे पुढील म्हणजे पुरावे गोळा करणे त्याच्या पुढे वकील नेमणे तसेच न्यायालयात खटला दाखल करणे सुनावणी सक्रिय सहभाग तसेच अपेक्षित तपासणी व चौकशीतील सहकार्य करणे उच्च न्यायालयात आपली अपिल करणे तसेच कायदेशीर प्रक्रिया वेळखाऊ असते त्यामुळे समय बाळगणेचे गरजेचे असते